आमच्या इथे पाहुणे आल्याच्यानंतर आम्ही पाहुण्यांसाठी पाहुणचार म्हणून रसईला पाहुणे आल्याच्यानंतर आम्ही त्यांना रस करतो आम पिकल्या आंब्याचा रस आणि चि चिकन बिर्याणी तिच्यानंतर आम्ही फिश हे डिश ठेवतो तिच्यानंतर साधी चपाती किंवा मग भाजी भाकर असे काही पदार्थ ठेवतो आणि त्यातून ड्रिंक्स आणि सोडा हे पण सुद्धा आम्ही जे मेन पाहुणे खास पाहुणे आहेत त्यांच्यासाठी आम्ही ड्रिंक्स आणि सोडा सोडा शॉप म्हणून असं काही थोडंफार आम्ही चकना वगैरे हे सर्व आणून घरी आणून ठेवतो आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पण पाहुणे आले त्यांच्यासाठी आम्ही मनापासून आम्ही त्यांना असं हे करतो आम्ही छानसं त्यांच्यासाठी पाहुणचार करतो आम्ही आणि त्यांना चांगलं वाटलं पाहिजे असं आणि जितकं त्यांना चांगलं वाटेल तितकं आमच्यासाठी चांगलंच आहे तर पुढच्या बारीनं दुसऱ्यांदा पण आमच्या इथे आले पाहिजे असं आम्ही त्यांना पाहुणचार करतो